लोकं नववधूला लग्नामध्ये सोफा बेड फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही गंज पाच वस्तू घरच्या आणि जे पैसे जे आंदण नाही घेत ते भेटवस्तू नाही घेत ते पैसे देतात कुणी लिफाफे देतात आणि हुंडा दिला जात नाही आमच्यात कास्टमध्ये